प्लॅश्टिक हे हानिकारक आहे प्लॅश्टिकमध्ये आपण पोळ्या ठेवल्या तर ते चिवट वगैरे होऊन जातात व बात त्यांचं म्हणजे टेश्ट पण वेगळी होऊन जाते आणि प्लॅश्टिकमध्ये आपण अन्न पण भरून ठेवलं तर ते पण थोड्या वेळात खराब होते दही विरजलं जात नाही व्यवस्थित व् आणि त्याच्यातलं काही अन्न असं लवकर खराब होते जसं की आपण काही भाजी वगैरे काढून ठेवल्या तर ते लवकरच खराब होतात म्हणून प्लॅश्टिक कमीत कमी वापरायचं आणि व्यवस्थितपणे ठेवायचं नाही तर प्लॅश्टिकमध्ये दहा पंधरा मिनिटातच तुम्ही बदल करायचा